ओके बरं हां काय काय वय आहे तुमच्या आपलं नातवाचं वय काय किती आहे सहा म्हणजे पहिलीला ॲडमिशन मिळू शकते हां ठीक आहे मग त्यासाठी एकतर त्याचं वयाचा दाखला लागेल जन्मतारखेचा दाखला त्याच्यानंतर आधार कार्ड लागेल आणि आपलं त्याचं असेल तर जास्त बरं त्याचं असेल तर जास्त बरं मग आणि काय लागत असेल तर आणि सांगू नंतर आम्ही पण त्याचं असेल तर जास्त बरं पडेल आधार कार्ड मग बरं बरं ठीक आहे मग आता त्याच्या आईवडिलांचं दाखवलं तरी चालेल आधार कार्ड आणि हे काय आपलं जात काय आहे नाही त्या फॉर्ममध्ये भरावं लागतं आम्हाला ही सगळी जी माहिती आहे ना ती आम्हाला त्या फॉर्ममध्ये भरावी लागते म्हणजे तुम्हालाच फॉर्म भरायचं आहे पण त्या पद्धतीने तुम्हाला अंदाज देते म्हणून विचारलं की ते लागेल भरायला आता हे कसं आहे ना हे सगळं एक पद्धत आहे सरकारी पद्धत आहे की त्या पद्धतीने सगळे ते कॉलम भरावे लागतात त्याच्यामध्ये त्या मुलाचं पूर्ण नाव हे ते सगळं तसं हा एक कॉलम आहे हां

होय बरोबर आहे हो होय होय

हो हे सगळं तुमचं म्हणणं बरोबर आहे पण जे काय नियम आहेत ते आम्हाला पाळावे लागतात इथे या खुर्चीवर बसल्यानंतर त्यामुळे त्या नियमानुसार ह्या काही गोष्टी ह्या जरी पटत नसल्या तरी कराव्या लागतात असं थोडंसं आहे

हां नाही नाही हां हां हो हो नाही नाही आमच्या संस्थेच्या बाबतीत मी सांगते की असा आमचा काहीही विचार नाही आहे आम्ही सर्व जाती धर्माच्या यांना इथे ॲडमिशन देतो त्यामुळे तसं काही तुम्ही गैरसमज करून घेऊ नका

बरं होय होय बरोबर आहे सर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहो आणि आम्ही हा प्रयत्न करू माझं एक म्हणणं असं आहे की तुम हो होय होय माझं एक म्हणणं असं आहे की तुम्ही प्रत्यक्ष शाळेत या शक्यतो फोन करून या म्हणजे आपली गाठ पडेल आणि आपण तेव्हा प्रत्यक्ष मग बोलूया या सगळ्या गोष्टी हां ओके हां धन्यवाद